ह हॅलो हा मी गंगा ढवळे बोलत आहे तर मला तुमच्या हॉटेलमध्ये दोन दिवसांसाठी राहायचं होतं हो तर म्हटलं कशी काय रे चार्जेस आहे वगैरे हां हां हां दोन हजार रुपये

हो का वेगळं आहे का हो का हा आणि हां हां आणि साधी पाहिजे असेल त हजार नाही आपल्याला पाहिजे वगैरे चांगलंच पण कसं तिथे मग आता म मला सांगू शकाल का काय पाहण्याजोगं काय काय आहे असं

तर हां हॅलो हां हो तर तिथे म्हटलं पाहण्याजोगं मग आम्हाला को दाखवायला तुमच्याकडून येणार का कोणी आम्हाला तिथलं काही माहीत राहणार नाही ना नाही का नाही का हां हो का हां आणि चहा हो हो का आणि जेवण वगैरे कसं आहे म्हणजे हो हां वेगळं आहे वेगळं आहे ना हां का हां त काय क् जेवणामध्ये काय काय देत असता तुम्ही साधं जेवण म्हटलं

राहील का हां आणि हां हां लागेल पनीर वगैरे लागलं राजमा लागला तर मिळेल हां आणि नॉनवेज वगैरे असते ना हां हो ना हां

बरं बरं ठीक आहे मग का सांगते मी हो हा ठीक आहे ठीक आहे हा